डॉक्टर आयुषचा नंबर आहे का मी कारंजावरून बोलत आहे गौरी सायगन सर मी रनिंग करता करता माझा पाय स्लिप झाला आहे सो त्यामुळं मला खूप पेन होत आहे आणि मग मी बाहेरगावी राहते त्यामुळं मला अपॉईनमेंट तुमची मिळू शकणार नाही तर तुम्ही मला काही घरगुती उपाय सांगू शकता का हो सुजला आहे माझा पाय हो हां बरं बरं ठीक आहे आणि सर मला मला तुमची अपॉइंटमेंट कधी मिळू शकेल कधी नाही आज तर नाही तरी पण दोन तीन दिवसामध्ये मला पाहिजे होती सोमवारी अच्छा ठीक आहे आणि सर तुमच्या हॉस्पिटलमध्ये पेशंट वगैरे खूप असतील का सोमवारला अच्छा अच्छा अच्छा हॅलो आम्ही करंजाचे आहोत आणि म्हणजे मला अमरावतीला येईपर्यंत दोन तास लागतील बरं मग दोन दिवस मी हेच करू का पायाला हळद वगैरेच लावू का गरम पाण्यानं अच्छा थँक्यू सो मच सर